चिरायू हॉस्पिटल का ॲक्चुली मी सुनील गुंड बोलतो आहे मला एका ट्रीटमेंटबद्दल चौकशी करायची होती मला मला एक मला ॲक्च्युली ॲलर्जिक खोकल्याचा त्रास आहे खूप वर्षापासनं तर मग त्याच्यासाठी कोणते डॉक्टर ॲव्हेलेबल आहेत तिथं हां मी ॲक्च्युली बाहेरगावी आहे मी तिथं येणार आहे मग आल्यावर भेटणं

ॲसिडिटीचा त्रास तसा होतो टॅब्लेट वगैरे जास्त खाण्यात आलं तर ओक्के ओके चालतं आहे

अच्छा ओके पाच दिवसांचा कोर्स पूर्ण करावा लागेल का ओक्के ठीक आहे चालेल थँक यू